काका आपण ह्या रस्त्याने का जातो आहे हां हां तिथे कधीपासून काम सुरु झालं ओके काल मी कामावर गेली नव्हती ना त्यामुळे मला माहिती नाही मग आपण हा लाँगकट घेतो आहे का हो का मग साधारण किती वेळ लागेल मला पोचायला बरं बरं अर्धा तास लागेल का म्हणजे मला उद्यापासून जरा लवकर बाहेर पडावं लागेल वाटतं हो खूपच मोठा लाँगकट आहे हा हे काम कधीपर्यंत संपेल दुसऱ्या रस्त्याचं आठ दिवस तरी जातील खूपच वेळ लागेल हो तोपर्यंत एवढ्या लवकर निघायचं म्हणजे रोज रोज तर काय उशिरा जाऊन चालणार नाही ना आमची बॉस ऐकुन घेणार नाहीत

उद्यापासून बघायला हवा मला मग तुम्ही साधारण किती पैसे घ्याल म्हणजे आत्ता लाँगकट घेतला आहे म्हणजे जास्ती पैसे घेणार ना तुम्ही चालेल चालेल

शंभर रुपये इतके जास्त चालेल आता काय करणार एवढा लाँगकट घेत आहे म्हटल्यावर द्यावेच लागतील